नमस् हां नमस्कार मॅडम तुमच्या सात्विक भोज हॉटेलमध्ये पनीर टिक्का मसाला आहे का चिली पनीर मसाला हो का हां

हां मॅडम मला अजून एक विचारायचं होतं की ते तर मीच तुमच्याकडे प चिली पनीर टिक्का वगैरे ति तर फेमस डिश आहे परंतु मी असं ऐकलं होत की तुमच्या सात्त्विक भोजमध्ये पूर्ण थालीसुद्धा मिळते होईल हो मॅडम मी तुमच्या सात्विक भोजची प्रसिद्धी ऐकलेली आहे तर आता सध्या आमरस महोत्सव सुरू झालेला आहे तर आमरस महोत्सवामध्ये रस ठेवलेला आहे का तुम्ही ठीकए धन्यवाद मॅडम